मी स्टार शूस या नावाच्या दुकानातून शूज घेतले होते ते शूज कँपस कंपनीचे असून त्याचा सोल त्याची क्वाॅलिटी त्याचा कलर आणि त्याची त्याचा मेंटेनन्स खूप छान आहे मला त्यांनी सांगितले होते की हा सूज शूस खूप चांगल्या काॅलिटीचा असून जास्त काळ टिकणार त्याचा सोल खूप चांगला राहणार आणि त्यामुळे तुम्हाला नंतर लवकर शूज घेण्याची अशी पाळी येणार नाही हा शूस हजार रुपयाचा असून त्यावर त्यांनी मला दहा टक्के डिस्काऊंट दिला होता त्यामुळे मी खूप खूश झालो होतो आणि मी समोरही कोणाला शूज घ्यायचे असेल तर त्या दुकानातच पाठवणार त्यामुळे मला कँपस कंपनीचा शूज आता आवडायला लागला खूप छान वाटलं माझा कँपसचा शूज वापरून